हॅलो

मॅम मॅडम मला तुमच्याशी जरा बोलायचं होतं तुमच्याकडे वेळ आहे का नाही मी त्याला रोज शिकवायला येती आहे तुमच्या घरी पण तुमच्या घराचं जरा वातावरण म्हणजे तेवढ्या तासाभरात तुम्ही जरा आवाज कमी वगैरे केलं तर मला बरं होईल मॅडम मी त्याला शिकवत असताना खूप आवाज असतात तुमच्याकडे नक्की काय झालं म्हणजे एखाद्याला सांस्कृतिक कला शिकवणं म्हणजे त्याला थोडा वेळ आणि त्या हिशोबाने शांतता लागते आणि तुमच्याकडे खूपच आवाज असतात म्हटलं तर कुठेतरी टी व्हीच चालू असतो किंवा कोणीतरी काहीतरी बोलतंच असतं आणि तो त्याचं सारखं लक्ष विचलित होत असतं त्यामुळे मी त्याला स्पेशली तुमच्या घरी येऊन शिकवते ते होणारच म्हणजे तुम्ही थोडंसं कंट्रोल करू शकता ती गोष्ट त्यावेळेत टी व्ही बंद होऊ शकतो मॅडम आणि तेवढ्या वेळेत त्या त्या खोलीच्या आजूबाजू लोक नाही येऊ जाऊ शकतं म्हणजे तेवढं तरी तुम्ही करूच शकता नाही पण थोडी शांतता ठेवा ना त्याचं त्याचं खूपच लक्ष विचलित होतं तो लक्ष देत नाही समोर काही मागून आवाज आला की मग त्याला लगेच इकडे त्याचे कान टवकारतात आणि मला ह नाही ती माझी शिकवायची पद्धत नाही आहे सॉरी मी असं कोणाला शिकवू शकत नाही ह नाही नाही मॅडम माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की तुम्ही थोडा तेवढ्या पाच ते सहाच्या वेळेत आवाज कमी ठेवा तेवढाच फक्त आणि बाकी ठीक आहे पण मग तो आवाज कमी असला तर त्याचा लक्ष विचलित होणार नाही अशी माझी अपेक्षा कारण सारखा टी व्ही चालू असतो परत तुमच्याकडे काहीतरी कुणीतरी सतत त्याच वेळेस कोणीतरी आलेलं असतं ते जमत नाही मला तशात शिकवणं किंवा मग मी तुम्हाला रिक्वेस्ट करेल की मग तुम्ही त्याला क्लासला पाठवा जिथे मी सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये त्याला शिकवेन जर तुम्हाला स्पेशल ट्यूशन पाहिज मग माझी एवढीच अपेक्षा आहे की तुम्ही तुमच्या घरात तेवढा एक तासभर एक शांतता ठेवली पाहिजे आता काल पण असं झालं की तो आम्ही आणि काल तर मी लेखी विषय शिकवत होते काल मी खूप प्रॅक्टिकलही घेतलं नाही आणि जेव्हा मी थिअरी शिकवत असते काहीतरी तेव्हा खूप लक्ष देणं गरजेचं आहे आणि तेव्हा मध्येच टी वी चालू होता त्यामुळे त्याला परत त्याचं लक्ष लागत नव्हतं ते मला जमणार नाही मग अशा स्थितीत शिकवणं फीस ए एक मिनटं हा विषय माझ्या लग्नविषयीकडे नको जायला माझी एवढीच म्हणजे तुमच्याकडून एवढीच रिक्वेस्ट आहे की तुम्ही थोडा तुमच्या घरातला आवाज कमी ठेवा तेवढा तासभर मला शांतता द्या तुमच्या मुलाला शिकवायला मी येते आहे तुमच्या रिक्वेस्टवर नाहीतर मी तो तो टोटली तुमचा विषय मॅडम तुम्हाला काय कसं करायचं बघा किंवा हवं तर मग एखादं दिवशी मग मी तुमच्या घरच्यांशी अजून पंधरा मिनटं लवकर येऊन हे बोलते पण मला जरा शांतता लागेल घरात तर मी त्याला असं स्पेशल ट्यूशन देऊ शकते नाही तर नाही शक्य नाही होणार माझ्याकडून एवढ्या आवाजात ठीक आहे चाललं आहे बरं म्हणजे त्याला थोडा थोडा वेळ लागतो गोष्टी उचलायला शिकायला पण ठीक आहे मग तुम्ही त्यांच्याकडूनच क्लास कंटिन्यू करून घ्यायचा होता मॅडम बरं मग माझ्या पण शिकवायच्या काहीतरी अपेक्षा असतात नाहीतर मी तुम्हाला म्हणते आहे तुम्ही त्याला माझ्याकडे क्लासला पाठवून द्या माझी एवढीच अपेक्षा आहे मॅडम जेव्हा मी त्याला एकट्याला शिकवते आहे तेव्हा त्याचं लक्ष आणि मी एकाच वद विद्यार्थ्याला शिकवते आहे तरी पण त्याचं लक्ष लागत नाही त्यात कारण तुमच्या घरात खूप आवाज असतात मॅडम बरं ठीक आहे चालेल एवढंच सांगायचं होतं मला तुम्हाला

हो हो चालेल